हॅलो हा तीर्थराज मोटार एजन्सी हो ओ मी पाटील बोलतो आहे हां हां मघाशी फोन केला होता हो तर मघाशी आपलं बोलणं अर्धवट राहिलं तर मला काय म्हणायचं होतं की मला सतरा तारखेला पुण्याला जायचं आहे हो सकाळी सहा वाजता हां तं मी माझी मिसेस आणि मुलगी आम्ही तिघं आहोत पण कराडला माझे दोन नातेवाईक माझ्यासोबत येणार आहेत तर आम्हाला पाच जणांना हां आम्ही तिघं आणि ते दोघं आम्हाला पाच जणांना मुंबईला पोहोचायचं आहे त्याच दिवशी संध्याकाळी हां तर मग सकाळी किती वाजता निघावं लागेल आणि कुठली गाडी सुचवाल तुम्ही त्याच्यासाठी हां बरं हो ए सी ए सीच हवी आहे बरं मग किती प्रति किलोमीटर किती पडतील पैसे रेट काय आहे तुमचा बरं पण मग सतरा तारखेला सकाळी सहा वाजता इथून निघायचं आहे सांगलीहून बरं हां आणि तिथून पुढं कराड येस हो कुठली गाडी देत आहे बरं पण इतकी मोठी गाडी नको आहे मला नको आहे हां होंडा हो हो ती चालेल डिझायर म्हणत आहे ना हो ती चालेल चालेल ओके मग फिक्स समजतो मी हं चालेल ओके बाय थँक्यू धन्यवाद